हो आपण कोण हां बोला अच्छा आम्ही काय काय सर्विस देऊ शकतो तुम्हाला हो आहे ना आमचा व्हॉट्स ॲपला ग्रुप आहे तुमी त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता हा तुमचा नंबर आहे का वॉट्स ॲपचा ठीक आहे मी तुम्हाला व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करते तुम्हाला काय घ्यायचय कशात तुम्ही इंटरेस्टेड आहे हो का आमच्याकडे सगळ्या डिझाईन ॲवेलेबल आहे म्हणजे ठुशी चंद्रहार शाहीहार टेम्पल ज्वेलर्स रानीहार मराठी पारंपारिक गळ्याातली दागिने चिंच पेटी कोल्हापुरी हार बोरमाळ पुतळीहार पुतळी चपलाहार सगळं आमच्याकडे ॲवेलेबल फॅन्सी चोकर ऑक्सिडाज चोकर अशी अनेक दागिने आमच्याकडे ॲवेलेबल आहे तुम्हाला त्यामधलं कोणता हवय ट्रॅडिशनलमध्ये ना मग तुम्ही चिंचपेटी किंवा कोल्हापुर साज किंवा पुतळी हार हे पण तुम्ही घालू शकता किवा राणी हार ठुशी चंदनहार टेम्पल ज्वेलरी हे पण तुम्हाला खूप छान दिसेल हो हो सगळ्या लेटेस्ट डिझाईन आलेल्या आहे त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला वन ग्रॅम मध्ये जर अववेलेबल म्हणजे हवं असेल तर ते पण आम्ही अवेहेलेबल करून देऊ शकतो म्हणजे तुमच्या याच्यानुसार राहिलं तुम्हाला कसं घ्यायचंय तुम्हाला वन ग्रॅममध्येे हव आहे तर वन ग्रॅम मध्ये पण भेटल नाही तर प्युअर हवं असेल तर प्युअर पण भेटल त्यामध्ये फॅन्सी चोकर पण आहे त्यामुळे तुम्ही बघा मग तुम्हाला कस हवय वन ग्रॅम मध्ये त्याला पाणी लावलेलं असतं फक्त सोन्याच त्यात जास्त म्हणजे हे नसतं वन ग्रॅम सोनं यूज केलेलं असतं त्यामध्ये फक्त नाही असं काई नाही आपण कधी पण घालू शकतो ते असं काही नाही कि उन्हात वगैरे घातलं आणि आमचं सोनं कधीच खराब होत नाही जरी वन ग्रामच राहिलं तरी पण ते खराब होणार नाय असं तुम्ही असं काही नाही की उन्हात वगैरे घालू नाही शकत कुठे पण घालू शकता आमची क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्ही येऊन बघा तुम्हाला हवं असेल तर हां तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा मग तुम्हाला समजेल अच्छा तुम्ही कुठे राहता संगमनेर मध्येच राहता का अच्छा तुम्ही या आमच्या इथे व विजिट करा तुम्हाला चिंचपेटी मध्ये पण बरेच कोल्हापुरी साजमध्ये पण बरेच पय म्हणटं वन ग्रॅम मध्ये अवेलेबल आहेत आणि ते बोरमाळ म्हणून पण एक नवीन आलेले आहे त्यामध्ये पण अवेलेबल आहे पुतळी हार म्हणून पण तुम्हाला ट्रॅडिशनल हव आहे त्यामध्येे ते पुतळी हार एक हो आणि आमच्या पाशी नवर नवर नवरीसाठी पण एकदम छानदागीने म्हणजे नवरीतल्या नवरीसाठी सगळं ॲवेलेबल आहे नथ नथीपासुनं सगळं ॲवेलेबल आहे आमच्याकडे अन तुमच्यासाठी पण आमच्याकडे सर्व ॲवेलेबल आहे हो ठीक आहे तुम्हाला व्हाट्स अँप ग्लुप ग्रुपला मी ॲड करते आणि तुम्ही तस आमच्या शॉपला व्हिजिट देऊन जा नवरीसाठी पण दागिने तुमच्यासाठी पण तु्हाला ट्रॅडिशनल वगैरे हवे ते पण सगळे आमच्याकडे अवेलेबल आहे नवरदेवासाठी अंगठ्या वगरे पण अवेलेल आये सगळ खूप छान छान आये नवीन लेटस् डिजाईन आल्या तु्मी आमच्या शॉपला एकदा विजीट देऊन जा तुम्ही येऊन जा एकदा अजून तुमचे काय प्रश्न आहेत का हो ठीक आहे मग ठीक आहे देते मी हो ठीक आहे चालेल ठेऊ का बाय हो हो बाय